हॅलो हॉटेल झोडीआक का हां ऐका ना मी ना थोड्या वेळापूर्वी तुमचं ऑनलाईन फूड बुकिंग केलं आहे हां ऑर्डर केली आहे बघा लॉलीपॉप आहे एक प्लेट बटर चिकन आहे आणि चार बटर गालिक नान आहेत हां पेमेंट झालं आहे नऊशे साठ रुपये हां ओके पण ऐका ना तुमचं कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शनच येत नाही आहे इथे नाही माझ्याकडे कुठलंही इंटरनेट बुकिंग वगैरे नाही आहे मला कॅश ऑन डिलेवरीच हवं आहे ऑनलाईन पेमेंट नाही करायचं आहे काय नाही नाही नाही ऑनलाईन काहीच नाहीये माझ्याकडे कार्ट कॅ किंवा गुगल पे जीपे काहीच नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरीच करायचं आहे होऊ शकतं का बघा ना जरा होत असेल तर करा हां ऑर्डर आली की मी पैसे देते ठीक आहे ठीक आहे जमेल का हां हां हां बघा जरा झालं तर प्लीज हां हां हां ओके ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक यू